खरंंतर आरोग्य सेवा देणाऱ्या अनेक शासनाच्या योजना खूप चांगल्या आहेत मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे महात्मा फुले जनआरोग्य योजना आहे अपंगासाठी अनेक योजना आहेत विशेष करून गोरगरिबांसाठी खूप चांगल्या चांगल्या योजना आहे मी परंतु यापैकी कुठल्याही शासकीय सेवांचा मी लाभ घेतलेला नाही किंवा मला त्याचा योग आलेला नाही परंतु या योजनांचा लाभ निश्चितपणे गरिबापर्यंत पोहोचतो असं मला वाटतं परंतु म्हणावा तसा खेदानं असं नमूद करावंसं वाटतं की शंभर टक्के ती योजना लोकांपर्यंत पोहचत नाही आहे आता ह्याच्यासाठी काय करणं आवश्यक आहे तर युवकांना जनजागृती करणं आव आवश्यक आहे समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे याचं नेमकं अर्ज कसा करावा याचे काय फायदे आहेत हे पण लोकांना माहिती नाही आहे म्हणून माझी विनंती आहे जे गावातील तरुण युवक आहेत त्यांनी समोर यावं आणि गावकऱ्यांना या शासकीय योजनाबद्दल जनजागृती करून समाजामध्ये याचविषयी माहिती द्यावी धन्यवाद